हॅलो हां अगं काल कामाला कामाचं बोलते ग तुमच्याकडे कामाला आहे ना मी तुमचे कस्टमर त्याच्यातनं त्रास जाम देतात हो का अहो काय सांगणार आता तुम्ही शेठ पडले तुमच्याशी काय बोलणार आम्ही एकच आहे का किती जणांचं असं काय काय तुम्हाला सांगणार आम्ही नीट बोलत नाही ऐका नीट पण बोलत नाही त्यांना काय पाहिजे ते पण सांगत नाही परत आम्ही तिथे उभे राहून विचारतो किती टाईम तुम्हाला काय सर पाहिजे काय मॅडम पाहिजे बेबी असली तर त्या बेबीला विचारतो आम्ही बेबी तुला काय पाहिजे तुम्ही फक्त सांगा पण ते त्यांचा घरचा राग आमच्यावर पण काढतात

अहो तेच हो तेच

अहो तर तुम्ही तर आता मला ओळखता ना मी काय बोलते अहो पण काय काय होतं आहे पे पिणारे लोकं पण येतात ते पण बरं नाही ना आज मग शिव्या पण देतील अहो पण पण किती दिवस तसं करणार आता आज हा टेबल बदलला उद्या तो टेबल बदलला मग तुम्हाला किती त्रास हे देणार तक्रार करणार तुम्ही असं लिहून ठेवा ना ऐका ना तुम्ही पाटीवर लिहा ना ऐका मी काय बोलते इथे जे बोर्ड हे करा ना जरा तिथे लिहिलं का बाबा जे येणारे लोकांनी जे जे काय तुम्हाला पाहिजे ते शिस्तीमध्ये मागायचं आणि व्यवस्थित हे करायचं ज्यावेळी तुम्हाला काय मिळणार नाही ते तुम्ही आमच्याकडे कम्प्लेट ऐका ऐका नोकरीचा संबंधच नाही पण किती सहन करणार सहन करायचं असतं ना ठीक आहे ठीक आहे मग ठीक आहे मी बघते नाही ठीक आहे मी बघते मग माझं काय